हो आम्हाला भावंडे आहेत आणि मी त्यांच्यासारखे नाही आहेत ते त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत कारण आम्ही चौघं भाऊ भावंडे आहे आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ मी मोठी आहे माझं नाव दीपाली माझ्या बहिणीचं नाव रुपाली आणि थर्डचं सोनाली आणि भावाचं नाव आहे पंकज तर आम्ही म्हणजे आमच्या वेगवेगळे नेचर आहेत प्रत्येकांचे वेगवेगळे नेचर असतात त्या टाईपचे आमच्यात तिघी बहिणींचे भावाचं वेगवेगळे नेचर आहे आणि माझं आमचं शिक्षणपणसुद्धा वेगवेगळं झालाय काही गोष्टी मला पटतात तर ते त्यांना पटत नाही तर त्यांना जे पटतात ते मला पटत नाही तर त्यामुळे आम्ही एका एकत्र बैठू बसून किंवा एकत्र मिळून आम्ही एखादी गोष्ट काही करायची असेल नवीन काही करायची असेल किंवा घरात काही चर्चा करायची असेल तर त्याबद्दल आम्ही तिघेही बहिणी आणि भाऊ मिळून आम्ही मीटिंग घेते आणि सांगते की बुवा माझं मला असं वाटते की आपण हे करायला हवे तर बहिणी म्हणतात की नाही आपण असं नाही ते आम्ही असं करायला पाहिजे ओके तर काही मी अर्धं त्यांचं मत घेते आणि अर्धं माझं मत घेते तर पण कसं की माझं जे विचार आहे विचारसरणी ते त्यांना समजत नाही त्यांना म विचारसरणी तर मला समजत नाही म्हणजे आमचे विचार विचार मिळ विचार काही पटत नाही किंवा मन मिळत नाही एवढं आणि तेवढ्यापुरतं आमचं म्हणजे असं कॉनटॅक्ट राहतो आमचं असं आहे की कामापुरतं थोडंफार बोलणं म्हणजे एखादी कुठली गोष्ट करत असेल तर बाकी तर आमचं व्यवस्थित चालतं आहे पण काही कुठल्या गोष्टी करायच्या असेल तर काही त्यांना पटत नाही काही मला पटत नाही असा तो प्रॉब्लेम होतो तर मी त्याच्यावरती वेगळं सोल्यूशन काढते मिळून बसते आणि कसं काय करायचं काही अर्धं माझं सोलू अर्धं अर्धं काही माझं मत असेल अर्धं काही त्यांचं मत असेल पण मी त्यांच्यापेक्षा जरा वेगळी आहे